रोज आमच्या परिवारमध्ये खूप भरपूर प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले जातात याच्यामध्ये बर्फी पेढे रसमलाई श्रीखंड बासुंदी खीर गुलाबजाम अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले असतात आणि खाल्ले जातात त्याच्यामध्ये गुलाबजाम दुधाच्या खव्याची तळून साखरेच्या पाकामध्ये भिज भिजवलेली गोळी बनव भिजवलेले गु गोळे गुलाबजाम बनतो त्याच्यानंतर रसगुल्ला पनीर पा पनीरपासून बनवलेले आणि साखरेच्या पाकात उकळलेले स्पंजासारखे गोळे असतात रस मला चपटे केलेले रसगुल्ले दुधाच्या रबडीत भिजवलेले वेलची आणि पिस्त्याने सजवले असतात त्याच्यानंतर बर्फी दूध आणि साखरीेपासून बनवलेली असते विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध असते त्याच्यानंतर असे गोड पदार्थ खाल्ल्यावर आरोग्यात वेगवेगळे परिणाम होतात जशी डायबेटीजसारखं मोठं आजार उत्पन्न होऊ शकतो